हॅलो काका मी सुशांत बोलतो आहे हो स मी आता रिक्शामध्ये आहे तरी किती वेळ लागेल तुम्हाला कॅबला हो इथेच स्वारगेट स्वारगेटला हो हो रस्ता खराब आहे काय किती वेळ लागेल तरी हो मला तिकडं साताऱ्याला जायचं आहे परत पुढं त्यामुळं भरपूर वेळ लागेल हो आपल्याला आणि मला

हो हो हो तुम्हाला तिकडं जायचं आहे का अगोदर होय का हो हो चालत आहे या लवकर मी अजून स्वारगेटला यायचा आहे मी आता रिक्शामध्ये आहे हो हो हो हो

हो हो हो हो चालत आहे चालत आहे